हां सर मी टी सी एसमधून समाधान बाजी बोलतो आहे कॉल अदित्य जादवला लागला आहे का हां सर तुमच्याकडं बोलण्यासाठी दोन मिनटं वेळ आहे का हां सर तुम्ही टी सी एसमध्ये ॲप्लिकेशन दिलेलं हां सर तर मग तुमचं कॉलिफिकेशन काय आहे सर ओके सर तुमचं कोर्स वगैरे कोणते झालेत ओके सर तुमची एम एस सी आय टी कंप्लीट आहे का ओके सर याआधी तुम्ही कुठे जॉब वगैरे करत होता काय फ्रेस म्हणजे फ्रेस फ्रेशरच आहात ओके सर तुम्हाला दुसरं कोणतं कॅम्प्युटरचं एक्स्ट्रा नॉलेज ओके तुम्हाला जॉबसाठी तुमची स्वतःची गाडी लागेल आणि तुम्हाला फिरून हे कस्टमर्स वगैरे गोळा करावे लागतील तर तुम्हाला चालेल का ते सर सध्या तुम्ही कुठे राहता ओके सर तुम्हाला जॉबसाठी पुणे येथे यावं लागेल सर आणि सर तुमचे सुरवातीचे पेमेंट नऊ हजार रुपये असेल त्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा खर्च सुद्धा दिला जाईल ओके तर सर तु तुम्ही तया तयार आहात सर तसा तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नाही त्यात आणि तुम्ही फ्रेशर्स आहात सर त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही काय होऊ शकत सर फ्रेशर्स म्हटलं की पेमेंट पण कमी देणार सर तुम्हाला अकरा ते पाच या वेळेत ऑफिसला यावे लागेल मग तिथून त्यानुसार सर तुम्हाला बाकी सगळं सांगितलं जाईल पुण्यामध्ये सर शिवाजीनगर येथे हां शिवाजीनगर कॅबला ऑफिस आहे मग तिथे तुम्हाला यावं लागेल तुम्हाला एकदा अजून एकदा इंटरव्यू द्यावा लागेल सर आता तो इंटरव्यू तुमचा पंचवीस तारखेला असेल सकाळी सात वाजता हां चालेल